हो मला पर्यटकांशी बोलायला आवडतं कारण प्रत्येक पर्यटक वेगवेगळ्या वातावरणामधून आलेला असतो वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेला असतो महाराष्ट्राची आणि पर्यटक काही कर्नाटकमधून येतात मध्यप्रदेश आंध्रप्रदेश कुठून कुठून फिरायला येणारे लोक असतात आणि आमच्या धाराशिवमध्ये प्रत्येक पर्यटन त्याच्या त्याच्या आवडीनुसार त्याला जे आवडतं बघायला त्याच्यानुसार भरतो आणि त्यांच्याविषयी त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या एरियाबद्दल किंवा त्यांच्या सर्व संस्कृतीबद्दल जाणून घ्यायला मला आवडतं कारण खरंच ज्ञानामध्ये खूप भर होते की प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रत्येकाची संस्कृती प्रत्येकाची वेशभूषा आणि प्रत्येकाची भाषा खूप वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला पण भेटतं त्यामुळं आपल्या ज्ञानामध्ये वाढ होतेच आणि आपल्याबद्दल थोडंसं त्यांना सांगायला पण आवडतं कारण आपल्याबद्दल पण त्यांना माहिती झाल्यामुळे त्यांच्यापण ज्ञानामध्ये थोडीशी वाढ होते मला पर्यटकांना भेटायला बोलायला खूप आवडतं मला स्पेशली म्हणजे आपल्या धाराशिवमध्ये किंवा आपल्या एरियामध्ये काही काही चांगल्या गोष्टी आहेत ते त्यांना सांगायला आवडतं ज्याने त्यांना इथं आल्याचा आस्वादही मिळेल माहितीही भेटेल आणि त्यांना वाटेल की आम्ही चांगल्या ठिकाणी आलो आणि काहीतरी शिकून गेलो आणि त्यांच्या बद्दलही जाणून घ्यायला आवडतं कारण त्यांच्याकडे काय आहे काय नाही किंवा आपल्यालाही कधी त्यांच्याकडे पर्यटक करायचं पर्यटन म्हणून जायची वेळ आली तर आपल्याला ही माहिती राहवं यासाठी आम्ही त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो